माझे परिसरात बरेच भांडारचे दुकानं आहेत आणि त्यापैकी बरेच मला आवडतात आणि नियमितपणे मी ही खरेदी करत असते क्राफ्ट आणि कला कला हे मला करायला खूप आवडते क्राफ्ट करायला खूप आवडते माझ्या परिसरामध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत जी काही मला आवडतात क्राफ्ट करायला आवडते ड्रॉईंग करायला आवडते क्राफ्टमध्ये क बरेचसे कलरफुल कागद असतात आणि ते कागद शू ते कागद मी जे वापरते ते माझा परिसरातच असतात आणि ते परिसरातूनच मी घेते माझ्या घराच्या बाजूलाच आहे दुकान क्राफ्ट्चं आणि मी ते नेहमी घेत असते एक क्राफ्टचं बनवून जहाज बनवते अजून हेलिकॉप्टर बनवते माझ्या छोट्या भावाला बनवून देते आम्ही खेळतो क्राफ्टनी बरेचसे क्राफ्ट मी बनवत असते आणि सर्वांनाच बनवायला पाहिजे कला ही एक निसर्गाने दिलेली एक वस्तू हे असते आणि कला सर्वांनाच यायला पाहिजे कला करायलाच पाहिजे आणि क्राफ्ट जहाज जहाज बनवते मी क्राफ्टने आणि कागदं बरेचसे स्टेशनरी सामान जे असते ते आमच्या परिसरात भेटून जातात क्राफ्ट करायचे आणि कला ला लहानपणापासूनच कला करायला खूप आवडते त लेखनं